आज समाजामध्ये शांतता निर्माण राहण्या होण्यासाठी आणि ती टिकून राहण्यासाठी एकतर सगळ्यांनी एकमेकांशी मिळून मिसळून वागण्याची खूप गरज आहे दोन गोष्टींकडे कायद्याच्या माध्यमातनं लक्ष देता येईल ते म्हणजे धार्मिक बाब बाबतीमध्ये जर कोणी काही गुन्हा घ करत असेल की ज्याच्यामुळे धार्मिक भावना दुखवल्या जातील आणि त्याच्यातनं मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तर अशा वेळेला त्या लोकांना कडे खूप चांगली सक्त शिक्षा व्हायला हवी त्यांच्यावर खटले चालवले गेले पाहिजेत त्याला एक अतिशय मोठा गुन्हा म्हणून बघितलं गेलं पाहिजे जर धार्मिक भावना दुखावण्यासाठी कोणी काही करत असेल तर कारण त्याच्यातनं जो वाद निर्माण होतो तो अनेक थर स्तरांवरती त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो मुळातच वाढत्या गुन्हेगारीबद्दल काय वाटतं असं विचारलं तर ते कोणालाच आवडत नाही गुन्हेगारी असूच नाही असं आपलं मत असतं पण जगात चांगली आणि वाईट माणसं दोन्ही प्रकारचे आहेत गुन्हेगारी का वाढते ह्याच्याकडे मुख्य मूळ ल लक्ष गेलं पाहिजे ज्या वेळेला मागणी आणि पुरवठा ह्याचा अवसमान प्रमाण असतं किंवा ज्या वेळेला मला असं वाटतं गुन्हेगारीच्या मागे मुख्य मुद्दा जर पाहायला जाल तर भूक ही आहे कुठल्याही प्रकारची भूक मग त्याच्यामध्ये पोटाला अन्न नाही मिळालं राहायला घर नाही मिळालं मूळ ज्या बा प्राथमिक गरजा आहेत त्याच जर माणसांच्या पूर्ण होत नसतील तर ते गुन्हेगारीकडे फार पटकन वळणार आहेत कारण शेवटी त्या प्राथमिक गरजा म्हणून आपण ज्या म्हणतो त्या मिळाल्याच नाहीत तर त्या माणसांनी काय करायचं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की लोकांना पुरेसं नो बे रोजगारी मिळाली पाहिजे त्या रोजगारीतनं त्या माणसांना पैसा मिळायला पाहिजे पैसा मिळाला तर त्यांना अन्नधान्य खायला प्यायला राहायला हे जर त्यांचं सगळं पूर्ण होत असेल तर शक्यतो माणूस गुन्हेगारीकडे वळत नाही मूळ गुन्हेगार प्रवृत्ती ही कमी कमी असते समाजात पण काही ह्या गोष्टींमुळे म्हणजे गरजा पूर्ण न झाल्यामुळे माणूस गुन्हेगारीकडे वळतो आणि गरजा जर त्या पूर्ण व्हायला लागल्या तर गुन्हेगारी आपोआप कमी होईल असं मला तरी वाटतं